साधारणतः आपण दुपारच्या जेवणात भारी जेवण करतो जसे की वरण भात भाजी पोळी चलाद पापड मीठ दही इत्यादी प्रकारे आणि रात्रीचं आपण हलकं जेवण घेतो जसे की खिचडी मसालेभात सूप ज्यूस इत्यादी कारण दुपारी आपल्या शरीरात आणि आपण काम करतो त्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी लागते त्या त्यामुळे आपण भारी जेवण करतो दुपारचं जेवण हे आवश्यक असते तसेच रात्री हलकं अन्न घेणं हे देखील शरीरासाठी चांगलं आहे